ते सगळे लोक मंदिर आहे आमच्या गावात त्या मंदिरावरती सगळे लोक जमतात संध्याकाळच्या वेळेला आणि त्यांच्याकडे जसं तबला टुन टुन टाळ पेटी ढोलक असे त्यांच्याकडे वाद्य आहेत आणि ते भजन मंडळ असे भजनीचे गाणे म्हणतात